स्थानिक खाद्यपदार्थाबद्दल बोलायचे म्हणजे त्यांचे सर्वच पदार्थ चविष्ट असतात जशे स्ट्रीट फूडमध्ये पानीपुरी पावभाजी फॅड राईस तवा राईस चायनीज भेड हे सर्वच पदार्थ चौधार असतात आमच्या चारको गावामध्ये एक स्टॉल आहे जिथे ओरिजनेबल भावामदे मासे किंवा इतर काही घरगुती जेवन हे छान मिळतात त्यामदे बोमिल फ्राय थाली पीठ अगदी घरगुती प्रकारे बनवून दिले जाते मला तरी वाटते पर्यटकांनी ह्याचा एकदा आस्वाद घ्यायला हवा आनि जर त्यांनी एकदा याचा आस्वाद घेतला तर मला नक्कीच खात्री आहे ते परत परत कधी कधीही त्यांच्या मुंबईमदे येणं असेल तर नक्कीच ते त्या ठिकानी परत जातील व त्या पदार्थांचा आस्वाद घेतील